मी कृष्णा हॉटेलमधून पावभाजी ऑर्डर केली होती ती पावभाजी मला खूपच आवडली आणि त्यांनी ती पावभाजी खूप छान बनवली होती तर मला पुन्हा तीच ऑर्डर द्यायची आणि पुन्हाच ती पावभाजी मागवायची आहे कारण की ते पावभाजी खूपच छानप्रकारे बनवतात आणि तिथली पावभाजी खूप टेस्टी असते त्यामुळे मी पावभाजी परत मागवली